जे सावकार लोकं असतात ग्रामीण भागात जे की सहजासहजी म्हणजे खेड्यापे खेड्या गावात ले जे सावकार लोकं असतात तर ते शहरात राहतात पण त्यांची जी जमीन असते गावाकडची तर ती अर सांभाळायला किंवा त्यात कोणाला जर अन्न वगैरे उगवायचं असेल तर मग त्यासाठी ते जे गावातलेच शेतकरी असतात तर ते त्यांना ठेवतात किंवा असे म्हणू शकतो जर कोणत्या शेतकरींना गरं गरज असेल तर मग ते पैसे वगैरे घेऊन त्या एका काळासाठी म्हणजे एक टाईम असते त्या टाईमसाठी ते त्यांचं शेत शेतकऱ्यांना देऊन देतात कोणतेही पीक वगैरे उगवायसाठी कारण की असं केल्यामुळे असं होते की जे शेतकरी असते तर ते त्यांना जमीन भेटते तात्पुरत्या काळासाठी जेणेकरून ते पिके वगैरे उगवतात आणि त्यांचं पोट भागण्यासाठी ते सर्व म्हणजे पि उगवतात आणि विकून पोट भागतात अन् तसंस मग जो सावकार मा लोकं असतात तर त्यांचं शेतीलाही तर त्यांचं खेतसुद्धा राखले जाते म्हणजे कोणी त्यांच्यावर हल्लासुद्धा करत नाही तर अशा प्रकारे ही समस्या एक होते आणि जर स् जमिनीसंबंधित मुद्दे असतील तर सहजासहजी जे खेड्यापाड्यातले लोकं असतात तर ते त्यांच्या सरपंचाकडेच जात असतात